हॅलो फ्लिपकार्ट मी प्रियंका गायकवाड बेचनबाग नागपूर इथनं बोलते आहे मी तुमच्याकडे दोन कुर्तींचा ऑर्डर दिल्या होता एक कुर्ती बरोबर आहे आणि दुसरी जी कुर्ती आहे ती साईज बरोबर नाही आहे त्या कुर्तीमध्ये छोटा होल पण आहे आणि कलर पण फेड झालेला तर मला हे रिटन करायचं आहे तर तुम्ही त्याबद्दल मला काही माहिती देऊ शकता रिटन पॉलिसी काय आहे त्याच्याबद्दल पण मला माहिती सांगा आणि पैसे कसे रिफंड माझ्या अकाउंटमध्ये येतील ते पण सांगा